हॅलो नमस्कार सर माझं नाव ऐश्वर्या मी फाटक टावर जेलरोडच्या इथे राहते तर मला असं सांगायचं होतं की च येत्या सत्तावीस तारखेला माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे ज्यासाठी मला एक कार्यक्रम आयोजित करायचा आहे आणि त्यासाठी तुमचं मला एका गांधी उद्यानामध्ये मला एक कार्यक्रम आयोजित करायचा आहे तर माझी अशी विनंती आहे की त्या कार्यक्रमासाठी पुष्कळ लोक येतील तर त्या कार्यक्रमामध्ये जरा थोडा कचरा आणि भर भरपूर लोक असल्याकारणाने खूप सारा कचरा निर्माण होईल जसं की खाण्याच्या गोष्टींचे कागद किंवा जे फुगे फोडतील त्यांचे कचरा अशा विविध प्रकारचा किंवा पाण्याच्या ग्लासां बॉटल्स बॉटल्स किंवा ग्लासेस किंवा अन्य काही गोष्टींचा कचरा निर्माण होईल तर तो सगळा कचरा एका दिवसामध्ये निर्माण झाल्याकारणाने खूप साठा तयार होईल तर त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करणं ह्यासाठी मला तुमची सहायता हवी आहे आणि म्हणजे एवढ एवढा सगळा कचरा एकत्र करून एवढा सगळा कचरा चा संकलन म्हणजे आमच्याकडून अशक्य असल्याकारणाने मा आम्हाला तुमची मदत मदतीची अपेक्षा आहे त्यासाठी तुम्ही त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करावं अशी माझी इच्छा आहे आणि त्या म्हणजे त्यासाठी तुम्ही मोठे बास्केट्स किंवा मोठे कचरा एकत्र करण्यासाठी जी साधनं असतील ते तुम्ही पाठवा अशी आमची अपेक्षा आहे ज्या कारणाने आम्ही म्हणजे जेणेकरून आम्ही त्या कचऱ्याचं संकलन होऊ शकतं आणि ज्या म्हणजे जास्त प्रदूषण होणार नाही अशी काळजी आमच्याकडून घेतली जाईल आणि तुम्ही म्हणजे ह्या म्हणजे आमच्या कार्यक्रमामुळे त्या आपल्या पर्यावरणाला जास्त नुकसान होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेऊ पण जर तुम्ही आम्हाला मदत केली तर प प्रदूषण म्हणजे जास्त प्रदूषण आमच्याकडून होणार नाही तर त्यासाठी कृपया तुमची सहायता असावी अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद